हां बोला नं हां हां हां हां बोला हो ना खरं तर आपलंही ते खूप दिवसांपासून ड्रीम आहेच परंतु मुलांच्या ह्याच्यामुळे जरा बाजूला पडलं आत्ता काही विचार करायला हरकत नाही हं

तसंही चालेल म्हणजे हा पण मग हा टाईम मिळेल आपल्याला म्हणजे टाईम वाचेल आपल्याला परत कन्स्ट्रक्शन करण्याचा वगैरे पण मग तसं आहे हां पण मला असं वाटतं तुम्ही अजून दोनतीन मित्रांचे बघून घ्या आपल्या नातेवाइकांचे वगैरे आहेत ना त्यांचं बघून घ्या आधी बाबांचे वगैरे पिंपळगावला काही आहे गिरनाऱ्याच्या बाबांचं आहे असं दोनतीन जणांचे नं बघून घ्या आणि मग तसा आपल्याला विचार करता येईल ना मग त्यावर किंवा आयडिया येईल कसं केलं पाहिजे असं

हां हां हां हां हां किंवा आपल्याला वीकेंडला जायचं असेल किंवा हं किंवा समर व्हॅकेशनमध्ये

हां तसंही करता येईल किंवा आपल्याशी पाहुणे वगैरे येतात मुंबईचे वगैरे बाहेरचे पाहुणे येतात

हो हां छोटेसे वाढदिवस वगैरे काही छोटेछोटे कार्यक्रम असतात येऊ शकतात हां आणि असं जरा सुं

आणि हां आणि ते पण बघू आणि काही ठिकाणी बघा मग ते चव्हाणांचं जे आपण फार्महाऊस पाहिलं होतं त्यांनी असं थोडीशी साईडला खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली होती आणि त्यामुळे काही फोटो स्पॉट फोटो स्पॉट पण तयार होतात मग लोकांना सेल्फी पॉईंट वगैरे आवडतं बघायला जरा सुंदर काय आं आणि आपल्यालाही आवडेलच तिथं राहायला छान वाटेल हं हं हं चालेल नं हां ऑफिस संपल्यावर संध्याकाळी जाता येईल हं त्यांचा पण व्ह्यू बघू आपण कारण आपलं आणि त्यांचं व्यवस्थित त्याचाही फायदा घेता येईल हो चालेल चालेल अगदी छान कल्पना आहे खरं तर आपल्या मनात खूप दिवसांपासून होतं पण असं प्रपोजल आलं तर बरं होईल म्हणजेच आपल्या बजेटमधे पण होईल हां चालेल करूया आपण हं हं हो चालेल चालेल ठीक आहे हां ओक्के बाय